हो हो आम्ही बनवतो

बरं तुमच्याकडे तीन दिवस आहेत ना बरं मग आपण जसं तुम्ही सांगितल्याप्रमाणे तीन जागा प्रत्येक दिवशी आपण एकेक जागा पूर्ण करूया आणि प्रत्येक दिवशी आता तुम्ही पाचजणं आहात तर प्रत्येकी तीन हजार रुपये खर्च येईल म्हणजे तीन गुणिले पाच पंधरा हजार रुपये तुमचे एका दिवसाचे होतील त्याच्यामध्ये इन्क्लूड तुमचं ब्रेकफस् लंच आणि संध्याकाळचा नाश्ता

नाही नाही ड्रायवेरचा खर्च हा आम्हीच करणार आहोत गाडीही आमचीच असणार आहे तुम्हाला फक्त प्रत्येकी माणसाचे तीन हजार रुपये असे पंधरा हजार रुपये पै तुम्ही ज्यावेळेस आमच्याकडे येणार त्यावेळेस म्हणजे तुम्ही आत्ता समजा बुक बुक करत असाल तर मला पहिल्यांदा तुमच्याकडून कॅश पेमेंट आलं पाहिजे आणि कॅश पेमेंट मी एकदाच म्हणजे फुल पेमेंट घेणार कारण बऱ्याचश्या केसेस आम्ही अशा बघितलेल्या आहेत की टुरिस झाल्यानंतर म्हणजे संध्याकाळी द्यायला मागत नाहीत किंवा त्यावेळेस मग व्यवहाराचं पूर्ण होत नाही तर तुम्ही पहिल्यांदा कॅश आम्हाला तुमच्या जीपे नंबरवर म्हणजे आम्ही दिलेल्या जीपे नंबरवर देऊ शकता किंवा आमच्या ऑफिसमध्ये येऊन तुम्ही कॅश पेमेंट करू शकता त्याचं तुम्हाला रीतसर बिल दिलं जाईल मी तुम्हाला एक लमसममध्ये ही अमाऊंट सांगितलेली आहे कारण जर आपण प्रवास इथून जरी सुरवात केला तरी ते किलोमीटर्स वगैरे त्याच्यातून तेवढाच खर्च होणार आहे आणि इंक्लुडेड मी तुम्हाला हीही फॅसिलिटी देते आहे तुम्हाला हे ब्रेकफस्ट लांच आणि संध्याकाळचं ब्रेकफस्ट हेही तुम्हाला मी त्याच्यात पुरवते आहे नाही नाही नाईटचा नाही नाही नाईट चार्श तुम्हाला लागेल कारण आम्ही डायवरचे च्री पेमेंट आहे ती दिवसाचीच पेमेंट करतो रात्रीची पेमेंट आम्ही नाही ती तुम् तुमच्याकडूनच केली जाते ठीक आहे ठीक आहे चालेल